क्रिकेट हा खेळ खूप प्रसिद्ध खेळ आहे आणि क्रिकेट मध्ये खूप जण सहभाग घेतात खेळण्यासाठी आणि क्रिकेट हा अतिशय रम्य असा खेळ असून भरपूर जण यामध्ये सहभागी होतात भरपूर मित्र एकत्र होतात आणि क्रिकेट खेळतात क्रिकेट हा खूप प्रसिद्ध खेळ आहे तो सर्वीकडे खेळला जातो जास्त प्रमाणामध्ये क्रिकेटचे विविध ठिकाणी टुर्नामेंटसुद्धा घेतले जातात आण सर्वेजण त्यामध्ये आवडीने सहभाग घेतात तर ही खूप अतिशय उत्कृष्ट गोष्ट आहे आणि क्रिकेट हे लहान मुलांपासून तर मोठ्यापर्यंत सर्वेच व्यक्ती खेळतात